लोकशाहीमध्ये मतदानाला खूप महत्त्व आहे मतदान म्हणजे विश्वास लोकांचा आपल्या नेत्यावरील असलेला विश्वास लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य आणि या राज्यामध्ये मतदानाद्वारे आपला पक्ष आपली मत देऊन आपला पक्ष आणि आपला नेता हे निवडित असतात हे निव ही निवड करत असताना आपले स्वातंत्र्य अबाधित राहील हेच प्रत्येकाने बघितले पाहिजे मत मतदान करता मतदान हा आपल्याला घटनेने दिलेला मूलभूत हक्क आहे आपला राजकीय हक्क आहे आणि त्यामुळे मतदानाद्वारे आपल्याला हवे असलेली व्यक्ती आपल्या विचारांशी समान विचारधारा असलेली व्यक्ती आपण निवडून देऊ शकतो आणि त्यामुळे नकळतपणे आपली विचारधारा पुढे चालते आणि म्हणूनच वि पक्ष पक्षीय राजकारण आणि नेता हे मतदानाद्वारे निवडले जातात मतदानामध्ये मतदानासाठी योग्य वय योग्य व्यवस्था ही असणं हे पण गरजेचं असतं त्यासाठी नेत्याची निवड त्यांच्यान त्या पक्षाचं जे काही विचारधारा असेल ती मांडण्यासाठी घेतलेल्या वेगवेगळ्या मीटिंग्स मीटिंग किंवा सभा त्याच्यानंतर त्या नेत्याचा किंवा कार्यकर्ते जे असतात ते प्रचार करतात ना नागरिकांना त्याच्या वेळी त्याची माहिती देता येणं राज्यकर्त्याने काय काय केलं आहे ह्याची माहिती कार्यकर्त्यांमधून पोचवणं हे सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे मतदान हे अतिशय महत्वाचं आहे मतदान हे तुम्ही तुम्हालाच हव्या असलेल्या गोष्टींसाठी दिलेलं असतं म्हणून मतदानामध्ये म्हणून मतदान करणे हा आपला राजकीय हक्क आहे आणि आपली नोंदणी योग्य ठिकाणी आहे का आपलं व्यवस्थित वय पत्ता हे सगळं नीट बघून त्या त्या ठिकाणी जाऊन मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्यकर्तव्य आहे